मी एक मोबाईल ऑनलाईन विकत घेतला होता जेव्हा ऑनलाईन बुक केला तेव्हा त्याचा रंग काळा होता आणि तो मोबाईल एम आय कंपनीचा होता त्याची किंमतही दहा हजार रुपये होती पण जेव्हा तो डिलेवरी बॉय ते प्रोडक घरी घेऊन आला आणि मी तो बॉक्स उघडल्याबरोबर मला कळले आणि दिसले की मोबाईलचा कलर हा काळा नसून निळा होता तेव्हा मला खूप राग आला कारण की मी जो कलर सांगितला तो कलर नव्हता पण मोबाईल खूप खराब अवस्थेत होता तो चालू होताच हँग करत होता कसाबसा चालू झाला तर त्याची रॅम खूप कमी होती एक बटन दाबले तर तेव्हा लगेच दुसरे बटन प्रेस होत होते आणि आपोआप कोणाला पण कॉल लागत होता न त्याचे मॉडेल सेम होते न त्याची मेमरी सेम होती तो मोबाईल आता मला रिप्लेस करायचा आहे जेव्हा मी कंपनीला परत करायचे म्हटले तर त्यांनी मला सरळ नकार दिला म्हटले की आम्ही तुम्हाला चांगला मोबाईल दिला पण तो मोबाईल चांगला नव्हताच तुम्ही परत करू नका असे ते बोलत होते आणि तो परत होणार नाही असं पण म्हणत होते मी तो मोबाईल घेऊन खरंच खूप पश्चाताप करत आहे